अभिषेक गावडे हां नमस्कार मी प्रतीक तरडे बोलतो आहे मी नागपूरवरून बोलतो आहे तुमचे टुरिस्ट अँड ट्रॅव्हल्सचं टुरिजमचं आहे ना बिझनेस अच्छा काय नाव आहे आपल्या कंपनीचं ओके तर सर मी ना अठ्ठावीस तारखेला आज तारीख तेवीस आहे अठ्ठावीस तारखेला येत्या पाच दिवसांनी मी मुंबईत लँड होणार आहे मी माझी वाईफ माझे आईवडील असे आम्ही चारजण आहोत आमच्या तीन दिवसांचा मुंबई मु मुंबई टूर असं एक प्लॅन आहे तर मग मला सांगा ना तुम्ही सिद्धिविनायक टेम्पल वरळी पोर्ट हे आम्हाला पॉईंट कवर करायचे आहेत आणि ह्याच्यासोबत अजून कोणते पॉईंट्स आपण कव्हर करू शकतो तीन दिवसात लॅविशच म्हणजे कम्फर्टेबल हवं आहे

बरोबर मग मला एक सांगा आता माझी मॉ मॉर्निंग अर्ली मॉर्निंग फ्लाईट आहे माझी मी लॅ मी लँड होतो आहे काय तरी सहा साडेसहापर्यंत लँड होतो आहे मग ॲकोमोडेशनसाठी तुम्ही काय प्रेफर करता म्हणजे कोणतं नियर बाय चांगलं थ्री स्टार ॲटलिस्ट असावं हॉ हॉटेल ओके ठीक आहे आणि बजेटचं काय बोलता आहे तुम्ही म्हणजे आपलं अप्रॉक्सिमेटली बजेट कितीचं आहे बरोबर म्हणजे ज्या जी गाडी तुम्ही बुक करणार त्याच्यामध्ये आम्ही चार असणार आणि एक ड्रायव्हर असणार बरोबर आणि तुम्ही गाईड म्हणून आमच्यासोबत असणार का कोण तुमच्या टीम मेंबर्सपैकी ओके

ठीक आहे चालेल मग साधारणपणे मला हे कन्फमेशन कधीपर्यंत द्यावं लागेल तुम्हाला ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला याच नंबरवर मेसेज करतो माझा मेल आ डी ओके थँक्यू नायस डे